योग केल्यानंतर मला माझी एकाग्रता वाढवण्यासाठी मदत क झालेली आहे म्हणजे पहिली मी कोणत्याच एखाद्या गोष्टीवर एकाग्र राहू शकत नव्हते लेक्चरमध्ये बसले तरी पण सारखं लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे जात असायचं परंतु जेव्हापासून मी योग साधना करायला सुरुवात केली तेव्हापासून माझी एकाग्रता वाढवण्यासाठी मला मदत झालेली आहे आणि ने पहिले मी नेहमी आजारी पडायचे परंतु जेव्हापासून योग करायला सुरुवात केली तर तेव्हापासून हे प्रमाण कमी झालेलं आहे आणि अजूनही हळूहळू ते अ अजूनही कमी होईल अशा मला विश्वास आहे